हॅलो हां मी आत्ता कॅब बुक केली आहे पंधरा मिनटापासून मी थांबली असून तुम्ही आला नाही किती वेळ लागेल नाही मला पुणे स्टेशनला जायचं आहे मी आप्पाळां चौकात उभी आहे पुणे स्टेशनला जायचं आहे आणि माझी ट्रेन आहे आत्ता मीस झाली तर काय करायचं नाही तुम्हाला किती वेळ लागेल मी दोन तीनदा तुम्हाला फोन पण केला तुम्ही फोन पण उचलत नाही आहे मग कुठे तुम्ही ट्राफिकमध्ये आहात का पण मग तसं मला कळवा ना आणि मग तुम्ही फोन तरी उचला नाही नाही फोन उचलला तर मला कसं कळणार किती वेळ मी तुम्हाला फोन करते आहे मग असं कसं चालेल माझी ट्रेन मिस झाली तर मी काय करायचं माझं सामान पण आहे आणि ते सामान घेऊन जायचं परत पावसाची पण शक्यता आहे आता पाऊस येईल मग माझं सामान पण भिजेल मग तुम्ही किती वेळेत येताय नाही जमणार आहे का नसेल जमणार तर मग तुम्ही कॅन्सल तरी करा किती वेळ मी वाट पाहायची हो मी दोनदा तुम्हाला फोन पण केला तुम्हाला लो लोकेशन तर व्यवस्थित पाठवलेलं आहे हो मी इथेच उभी अप्पा बळवंत चौकात उभी आहे मग तुम्ही येता आहे का किती वेळात पोचाल नाही माझी ट्रेन आहे आत्ता साडेसहाची आहे तोवर तुम्ही पोहोचू शकाल ना हां नाही मला तुमचं हे नंबर पाठवा व्यवस्थित नंबर आणि तुम्ही उचला मी फोन करते आहे तर हो पण मी किती वेळ लागणार तुम्ही कुठे अच्छा इथे अलका टाकी चौकात आहात का मग तिथून यायला तुम्हाला मला वाटतं अजूनही पंधरा एक मिनटं तरी लागेल ना हो ते असेल कळतं आहे मला ट्राफिक आहे पण काय करणार मला तुम्ही तेवढ्या वेळेत पोहोचवणार आहात का ठीक आहे मी आहे उभी तुम्ही मला लवकर या आणि घ्या